माझ्या गावातील लोक सांस्कृतिकदृष्ट्या तितकी काही सक्रिय नाही आहे आणि मला नाही वाटत ते जागृतसुद्धा आहे त्याबाबतीत भर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात अशा भरपूर कला आहेत त्या आता लुप्त पावत जात आहेत सांस्कृतिक ज्या कला आहेत आपल्या जसे की भारूड झालं किंवा जागरण झालं गोंंधळ झालं या भरपूर अशा सांस्कृतिक कला लुप्त पावताना आपल्याला दिसत आहेत आणि मला असं वाटतं आहे की आपल्या ज्या तरुण आहेत त्या लोकांनी यासाठी वेळ दिला पाहिजे सांस्कृतिक दृष्ट्या कलेचा जितका काही आदर आणि जागरूकता आहे ती पसरवली पाहिजे त्यांनी स्वतःही हे सगळे प्रकारचे आर्ट जे आहेत कला आहेत त्या सादर केल्या पाहिजे कुठेतरी किंवा शिकल्या पाहिजे आहेत या कला आणि या नुसत्या कला नसून यामध्ये जीवन जगण्याचे ज्या पद्धती आहेत त्या आपल्या पूर्वजांनी त्यात कुठेतरी लपवून ठेवलेल्या असतात मला असं वाटतं की ही ठास आहे पूर्वजांची आपल्याला दिलेली की भरपूर गरजेची आली आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर असे शिका आर्ट फॉर्म आहेत ते परत आणि वेगवेगळ्या डायवर्सला आहेत म्हणजे असेच नाही की तुम्ही फक्त जागरण करण्यासाठी तुम्हाला एक वि म्हणजे फक्त जागरणच करू शकता त्यामध्ये आहे वेगवेगळे प्रकार आहेत असे आपल्याला भरपूर स मोठी अशी सांस्कृतिक कलांची वारसा लाभलेला आहे त्याचा तरुणांनी उपयोग घ्यावा आणि त्या शिकाव्या अशी माझी इच्छा आहे